आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांचा ऋतुकाळ म्हणजे मासिक धर्म स्त्रियासाठी अतिशय अपवित्र मानलं जात होतं परंतु जसंजसं शिक्षणाची शिक्षण वाढत गेलं समाजामध्ये जागृती झाली त्यामध्ये विचार करण्याची प्रक्रिया बदलत गेली आम्ही आमच्या लहानपणी एक तीस पस्तीस वर्षापूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी स्त्रियांची मासिक पाळी म्हणजे ऋतुकाळ हा अपवित्र मानला जायचं स्री हा अस्पृश्य मानल्या जायच्या आणि स्त्रियांना कुटुंबापासून दूर ठेवलं जायचं त्यांना जेवण करायला स्वयंपाक करायला घरात मिसळायला परवानगी नव्हती परंतु ऋतुकाळ हा एक ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि मग जा शिक्षणामुळे जागृती आली आणि आता हळूहळू या महिलांना पूर्वीसारखी वागणूक न मिळता त्यांना कुटुंबामध्ये घरामध्ये मिसळता येऊ लागलं फक्त स्वच्छतेची काळजी घेऊ लागली आरोग्यविषयक दवाखान्यामध्ये डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टरच्या सल्ल्यानं औषधं घेऊन अनेक अनेक कारणं आहेत आणि अशा पद्धतीनं आता महिलांचा ऋतुकाळ मासिक पाळी हा एक ते अपवित्र णाव न मानता ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं समजून जा लागलेलं आहेत आणि आता समाजामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे